आमच्या इकडे शेती आहे तर मग शेतीपासून बनणारं जे काही जसं समजा आमच्याकडे पीक आहे जसं कांदे

याच्यापासून अजून सोयाबीन कापूस उडीद मूग ज्वारी हे सगळे पिकं आमच्या इकडे तूर हरभरा ही सगळी पिकं आमच्याकडे पिकवलं जाते मग याचा जसं हरभऱ्यापासून डाळ बनवूनसुद्धा आपण वेगवेगळे व्यवसाय करू शकतो किंवा कापसाची पण समजा कापसापासून धागा धाग्यापासून कपडा बनवला जाते मग याचा आपण वापर जो आहे ना त्याच्यासाठी करू शकतो कारण त्याचं समजा व्यवसाय करण्यासाठी त्याच्यासोबतच आमच्याकडे अजून म्हणजे संत्र संत्र तर एवढं भरपूर प्रमाणात पिकते समजा लय मोठे मग एवढे सगळे संत्र पिकते तर मग त्याचासुद्धा आपण एखादी इंडस्ट्रीतमध्ये त्याचा ज्यूस बनवला जाऊ शकते किंवा त्याचा मग त्या ज्यूसचा वापर करून समजा ते संत्र्याचा वापर करून मग ज्यूस जर बनवलं नं तर ज्यूसला जर समजा पॅकिंग वगैरे केलं आ तर ते कुठेही समजा संगलेता जाता आपण विकू शकतो एवढंच नाही तर अजून आमच्याकडे जंगल आहे त्या जंगलातून सागाची झाडं आहेत तर त्या सागाची पण समजा सागापासून आता साधते पण आपल्याला पळता येत नाही पण सागाचे सरकारी जर परमिशन समजा ते सागाचपासून समजा फर्निचर वगैरे बनवून ते पण विकल्या जाऊ शकते अजून असे बरेच असे गोष्टी आहेत जे पिकं आहे तर त्याचे समजा व्यापारासाठी किंवा व्यवसायासाठी वापर होतो